तेवीस सहा दोन हजार पाच दहा चार दोन हजार सतरा पाच दहा दोन हजार तीन अठरा नऊ दोन हजार चार अठ्ठावीस अकरा दोन हजार तेरा